आपल्या जीवनात खेळाचे खूप महत्त्व आहे कारण खेळामुळे आपल्याला आपले शरीर लवचिक बनवता येते आपले आरोग्य चांगले होते खेळामुळे आपल्यामध्ये शिस्त निर्माण होते तसेच खेळामुळे मानसिक ताण तणाव कमी होतो खेळामुळे आपल्याला मानसिक शांतता मिळते आ आप खेळामुळे आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपला व्यक्तिमत्त्व विकास होतो खेळाचे आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे म्हणून आपल्याला सर्वांसाट सर्वांनी खेळासाठी प्रोत्साहन प्रोत्साह प्रोत्साहित झाले पाहिजे खेळामुळे आपल्याला उंची वाढण्यास मदत होते आपण निरोगी राहतो आपल्या रिक रक्ताभिसरण चां चांगले होते खेळामुळे आपल्याला रे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते आपल्या मै तसेच मैदानी खेळ खेळल्यामुळे आपल्यामध्ये स्टॅमिना वाढतो आपण जर जाड असेल तर आपला लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते आपली चरबी कमी होण्यास मदत होते आपले स्नायू मजबूत होतात जेव्हा आपण मैदानी खेळ खेळतो तेव्हा आपल्या शरीरातून एक एंडोफिन नावाचा एक केमिकल बाहेर पडते त्यामुळे आपल्याला त्यामुळे आपल्याला मानसिक वेदना आणि तणाव कमी करण्यास त्याची मदत होते ते ते केमिकल इंडोक्राईन कोरिस्टॉलची पातळी कमी करते त्याचप्रमाणे बैठकी खेळ खेळल्यास जसे की चेस कॅरम यांसारखे खेळ खेळल्यामुळे आपली एकाग्रता वाढते आपली स्मरणशक्ती वाढते त्याचप्रमाणे आपल्याला संघात राहण्याची आवड निर्माण होते एकटेपणा दूर होतो आपल्या आपल्या रोजच्या आयुष्यातून वेगळे काहीतरी शिकायला मिळते खेळामुळे त्यामुळे आपल्या आयुष्यात खेळ फार महत्वाचे आहेत त्या या खेळांना भारतामध्ये हे खेळ खेळण्यासाठी आपण सर्वांना प्रोत्साहित केले पाहिजे शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये खेळ हा अभ्यासक्रमातील एक भाग बनायला पाहिजे खेळाचे खेळाचे महत्त्व सर्व शिक्षकांना तसेच सर्व विद्यार्थ्यांना आपण पटवून दिले पाहिजे खेळांमधून असणाऱ्या विविध करिअर अपॉर्च्युनिटीज सर्वांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत खेळ खेळल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात हे सर्वांना कळवले पाहिजे तसेच आपण जर खेळ खेळलो तर आपल्या दहावीच्या आणि बारावीच्या बोर्ड्समध्ये आपले मार्कसुद्धा वाढतात जर आपण जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीयपर्यंत पोचलो तर तर ते सर्वांपर्यंत आपण पोहोचवले पाहिजे यासाठी खेळासाठी विविध कार्यक्रम आ आयोजित केले पाहिजेत त्यामध्ये आपल्याला विविध जे मोठेमोठे स्पोर्ट्समन्स आहेत किंवा क्रिके बॅडमिंटन स्टार्स आहेत यांना बोलवून त्या खेळाचे महत्त्व त्यांना सांगायला लावले पाहिजे आणि त्यांचे मार्गदर्शन सर्वांपर्यंत पोहोचवले पाहिजे